बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे विकासाचे कार्यक्रम चालतात त्याचसोबत बुलढाणा जिल्ह्यामध्ये नगरपालिका ग्रामपंचायत व नगर परिषद व बांधकाम विमा बांधकाम कामगारांच्या अनेक विभाग वाटलेले आहे त्यामध्ये प्रथम पाहिलं तर नगरपालिका दीनदयाल अंत्योदय योजना अपंगांसाठी दोन टक्के निधी व घरकुल योजना इत्यादी चालवितात दीनदयाल अंतदयी योजनेमध्ये बघितलं तर महिलांसाठी बचत गटाची सुविधा आहे त्यामध्ये महिला स्वावलंबी होऊन स्वत चे कामधाम सुरू करू श करू शकते त्याच्यानंतर ओ नगरपालिकामध्ये दीनदयाल अंतदायी योजनेअंतर्गत जे वो उद्योजक असतात किंवा छोटेमोठे दुकानदार असतात त्यांना दोन लाखापर्यंत लोनची सुविधा दे देण्यात येते त्याचसोबत ज्यांना कोणत्याही प्रकारची स्किल किंवा प्रशिक्षण नाही त्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्यपण दीनदयाल अंतदयी योजनेद्वारे केले जाते त्याचसोबत घरकुलासाठी आवास योजनेअंतर्गत बुलढाणा नगरपालिकेमध्ये तिथेही पफॉम घेतले जातात आणि त्यावर का कार्यपण केलेले आहे त्यामध्ये दोन प्रकारचे कार्य आहे प्रथम कार्य म्हणजे लाभार्थींना दोन लाख रुपये देऊन ते स्वत च्या हाताने घ घर बांधण्याची संधी देत देतो आणि दुसरे म्हणजे किती लोकांना ज्यांच्याकडे स्वत ची जमीन नाही त्यांना अपार्मेंटमध्ये सो एक घर देण्या देण्यात येते आणि अपंगांना पाहिलं तर नगरपालिकेद्वारे त्यांना दोन टक्का निधी नीती या योजने अंतर्गत त्यांना पाच ते दहा हजार रुपये प्रतिवर्ष देण्यात येतो त्याच स सोबत ना बुलढाणा तहसीलमध्ये अपंगांसाठी संजय गांधी निराधार योजना आहे या योजने अंतर्गत त्यांना हजार रुपये प्रति महिना देण्यात येतो तर बुलढाणामध्ये ग्रामपंचायतीचे कार्य बघितले तर ग्राम प पंचायतमध्येपण दीनदयाल अंतदयी योजने अंतर्गत बचत गट तया तयार करणे उ उद्योजकांना लोन देणे प्रशिक्षण देणे याचे कार्य करते आणि त्याचसोबत आपल्या व बुलढाणा जिल्ह्यात बांधकाम बांधकाम कामगारांसाठी अनेक प्रकारच्या योजना आहेत जे बांधकाम कामगार असतात त्यांना जे बां बांधकाम कामगार असतात त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सरकार अनेक प्रकारच्या योजनेतून प पैसे पाठविते म्हणजे पहिले ते सातवीसाठी दोन हजार पाचशे रुपये देण्यात येते आठवी नववीसाठी पाच हजार दहावी बा दहावी बारावीसाठी दहा हजार तर ग्रॅज्युएशनसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सरकार बांधकाम कामगारांच्या मुलांना वीस ते पंचवीस हजार रुपये देते तय तसेच आयटीआय वगैरे केल्यास त्यांना पंचवीस हजार रुपये देण्यात येते ते बांधकाम कामगार कधी आपल्या मुलाला मुलाला डॉक्टरी किंवा इंजिनिअरिंग का करत असेल तर त्यांना साठ ते एक लाख रुपये देण्यात येते तसे हेल्थसाठी व डिलिव्हरीसाठीपण पैसे देण्यात येते जसे की हेल्थसाठी कमीतकमी एक ते दोन लाखांपर्यंत बांधकाम कामगारांना मिळतात त्यात त्याच्यात डिलिव्हरीची स्कीमपण आहे डिलिव्हरीचेमध्ये जे बांधकाम कामगार आहे ते लेडीज असेल तर स्वत साट स्वत साठी आणि जेन्टस् असेल तर आपल्या वाईफसाठी क कधी त्यांची डिलिव्हरी झाली असेल तर त्यांना सीझर असल्यास तीस हजार रुपये आणि नॉर्मल असल्यास पंधरा हजार रुपये देण्यात येते इत्यादीसाठी सरकार स समाजाच्या कल्याणासाठी मदत करते